आम्ही चौघं बहीणभाऊ होतो आणि आयुष्यामध्ये कधी हार मानायची नाही माझा सर्वात मोठा भाऊ होता तो अचानक ॲक्सीडेन्ट मध्ये तो मरण पावला तो खूप आम्हाला आधार होता एकएक खंबा होता आमच्या घरचा तो अचानक गेल्यामुळे आम्ही खचून गेलो तिघी बहिणी साऱ्यात मोठा भाऊ होता तो आमचा आणि तो गेल्यामुळे आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली याच्यामुळे आम्हाला समोर जायची शक्ती तोच होता पण आम्ही काही हिंमत हारली नाही त्याच्यामुळे आम्ही समोरं गे समोर गेलो आणि आम्हाला मेहनत केली खूप मेहनत केली ती दोन बहिणींना मी पोसलं आणि माझी आई पण माझ्याजवळच आहे तिची पण काळजी मलाच घ्यावी लागते कारण आता माझा भाऊ राहिला नाही त्याच्यामुळे ही सर् सर्वी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे